हां मी काढलेला एक फोटो म्हणजे एक सेल्फी आहे मी हिमाचल प्रदेशामध्ये सायकलिंगसाठी गेलेलो असताना तिथे एका एका गावामध्ये मला एक म्हाताऱ्या आजी दिसल्या ज्या डोक्यावरती काहीतरी वजन वाहून जा घेऊन जात होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरती सुरकुते होते तर मला त्यांच्यासोबत एक फोटो काढण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांच्यासोबत त्यांची परवानगी घेऊन फोटो काढला त्यांना मी ह्याची तयारी असी काही केली नाही कारण हा एक इन्स्टंटेनियस त्याचा फोटो होता प्रासंगिक फोटो होता आणि गमतीचं भाग म्हणजे मी त्या आजीबाईनं त्यांचं नाव विचारलं तर त्याने सांगितलं म्हणजे हिंदीमध्ये सांगितलं की अरे बाळा मला माझं नाव आता आठवत नाही आहे कारण बरीच वर्ष झाले सगळे लोक मला दादीमा दादीमा असं म्हणतात त्यामुळे माझं खरं नाव काय आहे ते वयामुळे मला आठवत नाही आहे खूपच सुंदर असा प्रसंग होता फोटो देखील खूपच सुंदर आहे